दीर्घ पल्ल्याच्या बाईक राइडसाठी सहलीसाठी जेव्हा जायचं असतं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा असतो की आपण आपली बाइक प्रॉपर सर्व्हिसिंग केली आहे की नाही म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं ऑईल असेल किंवा ब्रेक आता हल्ली नवीन गाड्यांना ब्रेकसाठी सुद्धा ब्रेक ऑइल येतं तर ते पहिलं सगळ्यात महत्त्वाचं गाडीची सर्व्हिसिंग की त्याच्यामध्ये इंजिन ऑइल आलं ब्रेक ऑइल आलं देन त्याच्यानंतर गाडीची चैन आहे ती चैन आली जाताना आपले लाइटस् बाइकच्या ह्या प्रॉपर काम करत आहेत की नाही हॉर्न काम करत आहे की नाही ह्या सगळ्या जाऊन तसेच टायर आपले गाडीचे प्रॉपर आहेत की नाही आपण कोणत्या ठिकाणी जात आहोत तर त्या पद्धतीने त्या टायरमध्ये हवा मेंटेन ठेवणं हे सुद्धा गरजेचं असतं तसं त्यानंतर आपण आपण बाइक राइडसाठी जातो तेव्हां मोस्टली गरजेच्या गोष्टी ह्या असतात की बाइक राइडला जाताना प्रॉपर राइडिंगचे गेअर्स घालणं हे खूप गरजेचं आहे की जेणेकरून आपलाही कधी एखाद्या वेळेस अपघात झाला तर त्या गेअर्समुळे आपल्याला बचाव करता येईल स्वतःचा जेणेकरून राइडिंगचा प्रॉपर सूट येतो तो सूट पायामध्ये शूज हातामध्ये ग्लोज डोक्यावर हॅलमेट ह्या गोष्टी आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे तसेच रा राइडला जाताना आपण आपल्याकडे मोस्टील दोन ते तीन गोष्टी ह्या जवळ असणं खूप गरजेचं आहे एक तर म्हणजे क्लच केबल एक्सलेटर केबल ह्या दोन गोष्टी कारण कधी ह्या गोष्टी तुटतील ह्यांचं काही सांगता येत नाही त्या गोष्टी आहेत तसेच बरोबर सेफ्टीसाठी आपल्याजवळ आपला एखादा टॉर्च किंवा एखादं नाइफ की जेणेकरून आपण एखाद्या वेळेस कुठे अडकलो तर त्या गोष्टींचा आपण आपल्या सुरक्षिततेसाठी आपण उपाय करू तसेच जाताना आपण बरोबर जर गाडीवर चार्जर नसेल तर पॉवर बँक सेफ्टीसाठी एखादा एक कॉन्टॅक नंबर की जो नो जो आपल्या स्पीड डाइलमध्ये असेल की जेणेकरून तो आपण एका नंबरवर तो कॉल लावता येईल अशा ह्या मेन बेसीक गोष्टी आहेत की आणि जवळ एक पाण्याची बॉटल आणि स्नॅक्स सुका खाऊ हा असायलाच पाहिजे की जेणेकरून आपण जर कुठे अडकलो तर ह्या गोष्टी आपल्या सेफ्टीसाठी आपल्याजवळ रहातील